आमच्या घरात प्रतिदिन चौरस आहार असतो म्हणजे अगदी भात भाजी आमटी कोशिंबीर सोलकढी असा आहार असतो त्याचबरोबर सकाळी न्याहरीला पोहे उपीट किंवा डोसे किंवा आंबोळी किंवा चपाती भाजी असा आहार असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला जी काही आम्ही ग्रामीण भागात राहत असल्यामुळे जे काही धान्य आहेत किंवा भाज्या आहेत या आम्हाला चांगल्याच प्रतीच्या उपलब्ध होतात आणि त्याचमुळे आमचा आहार हा संतुलित आहार असतो